आमच्या इथे छान गार्डन्स आहे बांबू गार्डन झालं छत्री तलाव झालं वडाळी आहे छान बांबू गार्डनमुळे छान निसर्गरम्य वातावरण असते सनसेट पॉईंट तर खूपच मस्त असतो सनसेट झाला तिथे जाण्यात एक नंबर मजा येते अंबादेवीचं खूप खूप मोठं प्रसिद्ध असं मंदिर आहे जिथे नवरात्री उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो त्याच्यानंतर मग लायब्ररीज पण आमच्या इथे आहे पुस्तकालय आहेत इथे कोणत्या सगळ्या प्रकारचे पुस्तकं अव्हायलेबल असतात गार्डनमध्ये कधी आम्हा आम्हाला कधी बोअर झालं छान मित्रमैत्रिणी मिळून आम्ही मस्त संडेला अगातिथीजवळ पार्टी करायला जात असतो ते पिकनिक स्पॉट आहे छान बांबू गार्डनमध्ये पिकनिकला जातो टिफिन वगैरे कच्चा चिवडा वगैरे सोबत घेऊन जातो छान सोबत इन्जॉय करतो तिथे पण जाण्यापूर्वी तिथे परवानगी घ्यावी लागते आपल्याला टिकिट वगैरे तिथे काढावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला एंट्री मिळ मिळते मालखेड आहे तिथे छान वॉटरपार्क आहे त्या वॉटरपार्कला जायला पण आधी आपल्याला त्यांना सांगावं लागतं किती लोकं आहेत कितीजणं जाणार सिक्युरिटी वगैरे प्रॉपर चेक करून आपल्याला परवानगी घेऊन तिथे जावं लागतं तर अशा मस्त ठिकाणं आहेत